वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आमच्या परिसातील हवामान खूप शांत असतं जरी पावसाळा असेल तर खूप जास्त पाऊस पडतो त्या त्या वेळेस पाऊस पडल्यावर आपल्याला वातावरण खूप छान होतं थंडी वाजून येते थंडी वाजल्यामुळे आपल्याला झोपावंसं असं वाटत असतं उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गर्मी होते खूप जास्त ऊन पडतं कधी कधी उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास खूप जास्त होतो लोकांना आजारी पडतात तब्येत खराब होते त्यामुळे पण उन्हाळ्यात खूप जास्त त्रास होतो किंवा उन्हाळ्यात आपल्याला थंड खायला आमच्या भागामध्ये थंड खायला खूप आवडतात जसं आईस्क्रीम कुल्फी हे थंड पदार्थ असतं माझा वगैरे पिणं यामुळे शरीरातील जे ए एन एनर्जी वी एनर्जी असते ती वाढत असते नं त्यामुळे शारीरिक त्रासही कमी होतो हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी असते बाहेर घराच्या बाहेर पडा वाटत नाही नियमित घरांमध्ये जरी आपण राहत असून तरी पण सॉक्स स्वेटर कानाला काहीतरी टोपी वगैरे घालावं लागतं तर त्या हे तरच हिवाळ्याचा त्रास होत नाही गेल्या काही वर्षांपासून खूप जास्त थंडी हिवाळा पाऊस या तीनही ऋतूमध्ये खूप जास्त त्रास होतो या वेळेस खूप जा कमी पाऊस पडला पण थंडी खूप जास्त वाढली वाढ वाढत वाजत होती आणि ऊन ऊन हे कमी खूप जास्त ऊन कडक ऊन पडलं होतं उन्हाचा पण लोकांना खूप त्रास झाला असं दरवर्षी वातावरण बदलत असतं पहिले लोक म्हणायचे जास्त ऊन पडलं की जास्त पाऊस पडतो थंडी जास्त असते पण आता तसं काही राहिलं नाही आहे कधी पण ऊन पडतं कधी पाऊस पडतो कधीही थंडी वाजती आता पहिल्यासारखे काही नियमच राहिले नाही उन्हाळ्यात ऊन पडणार हिवाळ्यात हिवाळा हिव थंडी वाजणार पावसाळ्यात पाऊस पडणार आता तिन्ही ऋतूमधे असं वाटतं की वर्षभर तीनीही ऋतू चालूच असतात मागे मागे तर कळतही नव्हतं आता हिवाळा आहे की पावसाळा आहे कधी पण थंडी वाजायची कधी ऊन पडायचं कधीही पाऊस पडायचा यामुळे शेतकऱ्यांना त्याच त्रास होतो असं वातावर वरण ऋतूंचं सरखं सारखं बदलत असतं